हो अशी अनेक पात्र सांगता येतील परंतु माझं आवडीचं पात्र म्हणजे विलियम शेक्सपियरच्या नाटकातील हॅमलेट आहे हॅमलेट या नाटकामध्ये मी जेव्हा यम ए ला होतो तेव्हा हे नाटक मला अभ्यासक्रमासाठी होतं तेव्हाच मी माझ्या सरांकडनं त्या नाटकाविषयी खूप ऐकलं होतं आणि त्याचा अभ्यास पण केला हो हॅमलेटकडनं हे शिकलो की आपण जास्त प्रोक्रॅस्टिनेशन करू नये डिले करू नये कारण काय हॅमलेटला असे अनेक प्रसंग आले होते खरंंतर जेव्हा हॅम्लेट परदेशामध्ये होतं आणि वडील त्याचे राजा असतात आणि काकांनीच त्यांच्या वडिलांचा खून केलेला असतो हॅम्लेटच्या स्वप्नामध्ये येऊन त्याचे वडील सांगतात की तुझ्या काकाने माझा खुन केलेला आहे परंतु हे टेस्ट करण्यासाठी हे कळण्यासाठी ह्याची खात्री करण्यासाठी हॅमलेट एक नाटक रचतो प्ले विदिन अ प्ले नाटकामध्येच एक नाटक रचतो ज्याच्याद्वारे त्याला लक्षात येतं की हॅमलच्या काकानेच त्याच्या वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याच्या आईशी त्यांनी लग्न केलेल आहे म्हणजे म्हणून तो असं म्हणतो फ्रायल्टी दाय नेम इज हुमन म्हणजे विश्वास घातकी तुझं नाव मैला आहे आणि त्यामधून तो नेहमी त्याला हॅम्लेटच्या काकांना त्याला संपवण्याचा मारण्याचा किंवा खून करण्याचा किंवा त्याचा वध करण्याचे प्रसंग येतात परंतु तो नेहमी तो ते टाळत असतो उशीर करतो योग्य संधीची पुढं वाट बघण्या्साठी तो डिले करतो एकदा असंच झालेलं असतें की हॅम्लेटचे काका एकटेच असतात प्रार्थना करत असतात त्याला असं वाटतं की आता माझे काका प्रार्थना करत आहे आणि मी जर त्यांना आता मारलं तर आत्ता त्याचं आणि देवाशी डायरेक्ट कनेक्शन आहे आणि माझ्या काकाला स्वर्ग मिळेल म्हनून तो त्या ठिकाणी काकाला मारत नाही